माझ्या आई वडलांचे शिक्षण म्हणजे कमी प्रमाणात झालेले आहे तेव्हा काही एवढे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या पण शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागत होतं आधीच्या लोकांना शिक्षणाचे इत इतकं महत्त्व कळत नव्हतं आणि शिक्षण हे त्यांना म्हणजे असं वाटत होतं की नाही मुलींना बाहेर नाही पाठवायचं त्यांना शिक्षण नाही शि शिक्षण शिकू नाही द्यायचं चूल आणि मूल फक्त इतक्याच त्यांच्या गोष्टी मर्यादित ठेवाण ठेवत होते शिक्षणासाठी आपण मुलींना बाहेर गावी नाही पाठवायचं कुठे पाठवून त्या मुलींना प्रमाणापेक्षा जास्त शिक्षण नाही द्यायचं तेव्हा आधीच्या लोकांना शिक्षणाचं एवढं महत्त्व कळत नव्हतं आताच्या पिढीसाठी आपण आपल्या स्वत च्या मुलांसाठी आपण एवढं शिक्षण हे करत आहे की ज्या त्या सोई उपलब्ध करून देत आहे शिक्षणाचं महत्त्व आपल्याला कळते की नाही शिकलं नाही तर आपण समोर ज्या दृष्टीकोनातून आपल्यासाठी खूप भारी आहे शिक्षण हे महत्वाचंच आहे आधीच्या लोकांना शिक्षणाचं काही पण महत्त्व कळत नव्हतं कितीही आपण शिक्षणासाठी हे त्यांना जबरदस्ती करायचे तरी पण ते आपल्याला शिकू देत नव्हते शिक्षण हे एक अशी एक फॅसिलिटीज आहे की आपण शिकलो तर आपल्या पुढच्या पिढींना आपण शिकवू शकतो शिक्षणासाठी आपण आपल्या मुलांना बाहेरगावी पाठवू शकतो आधीचे लोकं हे शिक्षणाला महत्त्व देत नव्हते त्यांना शिक्षण म्हणजे हे काही महत्वाचं वाटायचं नाही शिक्षणासाठी जे आपण आता आपल्या मुलांसाठी प्रयत्न करतो की नाही त्याला हे शिक्षण आपण दिलंच पाहिजे हे त्यांना आपण शिकवलंच पाहिजे आपण आपल्या मुलांना समोरच्या दृष्टीकोनातून काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतो आधीचे लोकं ह्या गोष्टी म्हणजे मुलांना मुलींना बाहेर पाठवायचं नाही आपण आणि त्यांना शिक्षण द्यायचं नाही कितीतरी अशा गोष्टी आहे अशी आहे की आपले आजी आजोबा हे पण कमी प्रमाणात शिकून आहे त्यांना शिक्षणाचं अजूनही महत्त्व कळले नाही आता जरी आपण काही शिकतो म्हटलं तरी ते आपल्याला आळा घालतात की नाही हे करायचं नाही बाहेरगावी जायचं नाही मुलींना बाहेरगावी पाठवायचं नाही शिक्षण हे त्यांना अजूनही या काळातही समजलेलं नाही पण आताची पिढी एवढी हुशार आहे की आपण त्यांच्यासाठी शिक्षणाला आपण जेवढं महत्त्व देतो त्या इतर गोष्टीत आपण त्यांच्या कुठल्याच गोष्टीत आपण महत्त्व देत नाही शिक्षण आजी आजोबा यांना कळत नव्हतं तर ते आपल्याला घर घरापर्यंतच मर्यादित ठेवत होते त्यांच्या काळामध्ये आपल्याला जाण्या येण्याची शिक्षणाची शिकलं तर असं होईल का शिकलं तर तसं होईल का या त्यांच्या जुन्या रूढी परंपरा अशा आपल्याला शिक्षणामधून कळत होत्या आताची आपले आई वडील हे आपल्याला शिक्षणात खूप महत्त्व देतात आणि आपण शिकून समोर जातो